मी कबड्डी हा खेळ खेळते मला कबड्डी खेळाची खूप आवड आहे सध्या माझे वय एकोणसाठ असल्यामुळं मी हा खेळ खेळत नाही परंतु हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीला असल्यापासून मी कबड्डी हा खेळ अतिशय उत्कृष्टरित्या खेळत होते त्यामुळे माझ्या शिक्षकांनी खेळाच्या शिक्षकांनी मला कबड्डी या खेळाचं कॅप्टन केले होते मी बारावीत जाईपर्यंत कबड्डी या खेळाची टीमची कॅप्टन होते अनेक ठिकाणी आम्ही कबड्डी खेळ खेळण्यासाठी जात होतो दरवर्षी हिवाळी स्पर्धा पावसाळी स्पर्धा ज्या कोल्हापूर जिल्ह्याला आयोजित केल्या जायच्या शाळा शाळांमधून त्या जिल्ह्याला खेळण्यासाठी आम्ही येत होतो आणि बक्षीस घेऊन जात होतो तसेच पुढे कॉलेजला गेल्यानंतर पुढे मी कॉलेजमधून सुद्धा कबड्डी टीमची कॅप्टन होते आणि त्यातूनच इनवर्सिटीला जेव्हा मी इनव एफ वाय एस वायला टी वायला जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा कॉलेजमधून मी पुन्हा इन सॉरी कोल्हापूर इनवर्सिटीमार्फत मध्यप्रदेश रे रेवा येथे ऑल इंडिया कबड्डी टूर्नामेंट्स खेळण्यासाठी गेले होते आता सध्या माझं वय एकोणसाठ चालू असल्यामुळं मी हा खेळ खेळणे बंद केलेले आहे जेव्हा मला नोकरी लागली तेव्हाच माझा खेळ बंद झाला कारण सरकारी नोकरीत असल्यामुळं खेळ खेळण्यासाठी मला वेळ मिळत नव्हता पण मी शिक्षिका असल्यामुळं विद्यार्थ्यांना कबड्डीमध्ये त्यातले डावपेच शिकवणे विद्यार्थ्यांच्या सुंदर सुंदर टीम्स तयार करणे आणि मुलांना मुलींना कबड्डी खेळाची चांगली माहिती देऊन जिंकून येणे इतपत आत्मविश्वास मी मुलांच्यामध्ये निर्माण करत होते त्यामुळं ज्या शाळेमे मी नोकरी करत होते त्या शाळेतील त्या कबड्डी टीमची मुले आणि मुली विजेते पदक पटकावूनच घरी येत होती किंवा शाळेत येत होती मुलांचा खेळ खेळातील कौशल्य बघून सगळेजण कौतुक करत होते असा हा कब्बडी खेळ खेळण्यासाठी सध्या मी एकटी असल्यामुळे खेळू शकत नसले तरी टी व्हीवरच्या जो प्रो कब्बडीचा खेळ आहे तो सुुद्धा मी आवडीनं बघते धन्यवाद